हॅलो बोल नं भाऊ घरीचंय रेसिपी पायजे पुरनपोडीची ठीकंय नं जी तुला बनवायची का ठीकंय ठीकंय देतो नं एक काम कर ना अर्धा किलो दाळ चन्याची त्यासाटी तुला एक किलो किंवा सातशे पन्नास ग्रॅम साखर लागेल म्हणजे जसं तुला चवीनुसार त्यानंतर त्याला डहाळ उकळून घ्यायची नंतर दाळ उकळून झाल्यानंतर पूर्न अशी दाबून बघायची दाळ अशी शिजली का नाई त्यानंतर त्यात साखर ओतायची त्यानंतर त्यात साखर ओतायची त्याला परत ढवडायचं गॅसवर ठेवून चुलीवर किंवा गॅसवर ठेवून हळूहळू फिरवत रायचं फिरवत रायचं जोपर्यंत साखरेचं पूर्न पानी होत नाई आनि ती पूर्न एकजीव होत नाई दाळ आनि साखर तोपर्यंत आपन फिरवत रायचं त्यानंतर मग ते खाली उतरून घ्यायचं फुल आपलं पातळ पातळ होईल तर ते बाजीवर टाकायचं मं शेला रातो ना शेला त्याच्यावर टाकायचं म्हनजे त्यातली वाफ निगून जातं आनि ते असं घट्ट होतं ता त्यानंतर मग त्याला पाट्यावर किंवा मि मिक्सरमधे तू असं बारीक करून काढून घेऊ शकतो आणि ते बारीक करून काढून घेतल्यानंतर मगं आपलं गव्हाच्या आटा राहतो ना त्याची तो आटा पी असा मळून घ्यायचा आनि त्यानंतर त्याला गोल राऊंड करून लाटून घ्यायचं अन् त्यामधे पुरन टाकून पुरन टाकून चपाती बनवून घ्यायची नि ती तव्यावर टाकायची ठीकंय